मी तुम्हाला माझ्या शिक्षणाबद्दल सांगतो माझा टेन्थ गावातच झाला आणि इलेवंथ अल ट्वेल्थ गावातून दहा किलोमीटर दूर एक सी सिटी आहे तिथे झाला तिथे कसा होता जाना आना आमचा एस टीनं अपडाऊन होता एस टीचा प्रवास तर तुम्हाला माहितच आहे खूपच चांगला राहते ते मित्र सोबत असल्यावर तो सांगायचं नाही लागत केव्हा येणं जाणं होते एवढं चांगलं जाते ते वर्ष का माहितच नाही पडत असं वाटते शिक्षण काय केलंच नाही येण्याजाण्यातच टाईम गेला आपला ते एस टी मध्ये एकदम लास्टले बसनं गाडीला झटका आला की वरे उलणं ते अलगच एनजॉयमेंट राहते एस टीची सवारी म्हणनल्यावर सवारीच राहते कसं आहे तुम्ही त्याचा आनंद घेतला असन केव्हा न केव्हा कुठे न कुठे जाता येता शिक्षणच असं आहे का ते आमच्या गावात टेन्थ पर्यंतच होती और कुणाली अगर शिक्षण टेन्थच्या नंतर करायचा असला तर बाहेरगावी जावं लागे दहा किलोमीटवर होतं सिटी ते तिथं जावं लागे तिथे बी मस्त एक ना ह्यासाठी भरपूर सिटीत कॉलेज होते तिथे जे फील्डमधे जा जा जा ते आर्ट साईन्स जे बी करायचं आता तुम्हाला तुरंत ठरवायचं असलं तर ते काही करता येते चांगलं शिक्षण होतं तिथे